आमच्या गावामध्ये लग्न जुळवण्यासाठी मुलाकडले आणि मुलीकडले अगोदर त्यांची कुठं नातेवाईकात ओळख असली तर ते दोघं एकमेकांना डायरेक्टली बोलत नाहीत कोणाला तरी मध्यस्ती घालतात आणि तुमची मुलगी आमच्या मुलाला द्यावी किंवा आमचा मुलगा तुमच्या मुलीला द्यावा असं आम्हाला वाटते आहे त्यांची इच्छा व्यक्त करतात मग सगळ्यांच्या निर्णयास नुसार इच्छा व्यक्त झाल्यानुसार जर दोघा फॅमिलीला म्हणजे दोघंही कुटुंबाला मान्य असलं तर एका एक दिवस ठरवतात त्या दिवशी न मुलीकडे किंवा मुलाकडे भेटतात पहिल्यांदा तर मुलीकडले मुलाकडे जातात त्यांचं घर शेत वगैरे त्यांची जमीन ते सगळं बघतात मुलगा व्यवस् काय व्यवसाय करतो मुलाचा स्वभाव हे ते असं बाहेरून सगळी माहिती काढतात मुलाला भेटायला जातात त्यांचं घरदार घरच्यांचा स्वभाव असं सगळं बघतात नंतर मुलीकडले न सगळं बघून आल्यानंतर मुलीकडले मुलाला एक दिवस मुलीला बघण्यासाठी त्यांच्या घरांना घरच्यांना सगळ्यांना बोलवतात नंतर घरचे मुलींना बघण्यासाठी आल्यानंतर मुलींना सगळ्यांसमोर बैठकीत बसवतात मुलींना मुलीकडे मुलांकडच्यांना काही जर प्रश्न विचारायची असली तर ते विचारतात जसे की मुलगीचं नाव का आहे तिचं वय का आहे ती काय शिकते तिला पुढे काय करायचं आहे तिची काय इच्छा आहे तिला तिच्या कुटुंबाकडून काय अपेक्षा आहे तिच्या नवऱ्याकडून काय अपेक्षा आहे असं बोलतात आणि काही वेळेस तर म्हणजे मुलगा आणि मुलगी ह्यांना दोघांना काही बोलायचं असलं तर त्यांना असा प्रायव्हेट असा वेळ देतात मग दोघं एकमेकांना बोलतात नंतर ते झाल्यानं मुलगा आणि मुलगी हे दोघंजण एकमेकांना पसंत आले मग प्रथम मुलाला मुलगी पसंत यावी नंतर त्यांच्या घरच्यांना मुलगी पसंत यावी मग मु मुलींच्या घरच्यांना मुलगा पसंत यावा मुली ना मुलगा पसंत यावा असं सगळं सु असं जुळून आलं तर मग ते पुढचं बघतात काही दिवसानं मुलगा मुलगी पसंत आहे का नाही ते सांगतो मग जर मुलगी पसंत असली तर ते काही देवाणघेवाणीचं बोलतात मग मुलीने मुलाला काय द्यायचं त्या दोघांचं एकमेकाचं असं देवाणघेवाणीचं बोलतात मग ते सगळं झाल्यानंतर एका दिवशी तारीख काढायचं ठरवतात मुलाकडली मुलीकडे ये तारीख काढायला येतात किंवा मुली कडली मुलाकडे तारीख काढायला जातात तारीख काढल्यानंतर एक दोघांच्याही सहमतीनुसार एक डेट फिक्स करतात निश्चित ए ती डेट जर निश्चित झाली तर त्या डेट नुसार मग ती सगळी तयारी घडून ये तयारी करतात मग अशा प्रकारे सगळं क नियोजन हे व्यवस्थित करून लग्न प्रथम लग्नाच्या अगोदर काहीतरी ते साखरपुडा करतात नंतर ते झाल्यानंतर हळद करत मग हळद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न असते अशा प्रकारे आमच्या इथं आमच्या गावामध्ये लग्न जुळवली जातात दोन कुटुंबाच्या सहमतीनुसार हे लग्न जुळ जातात त्या भेटीमध्ये त्यांची जी भेट होती त्या भेटीमध्ये मुलाला मुलीकडून काय अपेक्षा आहेत आणि मुलीच्या मुलाकडून काय अपेक्षा आहेत हे सगळं बोललं जातं असं सगळं झाल्यानंतर दोघांच्या हे कुटुंबाच्या सहमतीनुसार त्यांचं लग्न लावून दिलं जातं